हॅलो नम नमस्कार विमा कंपनीला कॉल लागला आहे का ना मी साईल जादव मी मा माझं आभा कार्ड मी काढलेलं आहे तर त्याचं काय झालं तर की

म्हणजे तुमच्याकडनं किती खर्च सूट होणार आहे ते विचारायचं होतं मला अच्छा

मला अजून किती लाख म्हणजे किती याच्यापर्यंत खर्चापर्यंत मला माफ मिळेल किंवा आणि अजून काय करता येईल का बरं नाही तसं नाही इथं खूप म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्या म्हणजे चाचण्या केलते ना मग त्याच्यामुळं त्याचे काय काय खर्च होईल म्हणजे ऑपरेशन केल्यावर ते विचारायचं होतं बरं

आणखी काय मदत क होऊ शकते का तुमच्याकडनं प्लीच खर्च खूप वाढलेला आहे प्लीज या प्लीच धन्यवाद सांगता कसं म्हणजे मला कधी मॅसेज येईल बरं बरं ठीक आहे चालेल धन्यवाद